मला गाडी घ्यायची होती तर त्याच्यासाठी ड्रायविंग लायसन पाहिजे होतं तर मी दुसऱ्या देशात असल्यामुळे तर मला इथून गाडीचं लायसन काढणं शक्य होईल का की मला तिथं इंडियामध्ये येऊन मला गाडीचं लायसन घ्यावं लागेल तर त्याच्यासाठी मला कुठले डाक्युमेंट्स लागेल तर मला इथून ते करणं शक्य होईल का की तिथं यावं लागेल तर